आजकाल का मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत तशी काय काळजी नाही आहे कारण हल्ली मुलीसुद्धा जास्ती शिकतात किंबहुना मुलांपेक्षा मुली जास्ती शिकतात माझ्या मुलीनीसुद्धा अगदी तिला हवं तेवढं शिकवा म्हणजे ग्रॅज्युएशन तर सर्व तिला करायलाच पाहिजे त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करावं त्याच्यानंतर तिला जर डॉक्टरेट करायची असेल तर तिचा आवडता विषयामध्ये त्यानी डॉक्टरेटसुद्धा करावी आता पर्टिक्युलरली माझ्या मुलीच्या बाबतीत म्हणाल तर तिला बालमानस शास्त्रामध्ये इंटरेस्ट आहे आणि ते ती करणार आहे म्हणजे सायकोलॉजी चाइल्ड सायकोलॉजी ह्या विषयर ती तिला करायचं आहे आणि त्याच्यानंतर तिनी काउन्सिलिंग म्हणजे एम ए करून काउन्सिलिंग करायचं असं तिनी ठरवलेलं आहे तर ती करेल कारण ती कॅपॅसिटी बी आहे तिच्याकडे ती कॅपॅसिटी आहे आणि बेसिकली तिला बोलण्याची खूप हौस आहे आवड आहे लोकांशी कम्युनिकेशन कसं करायचं जे कौन्सिलरला ते लागतं फार महत्त्वाचं आणि त्यामुळे तिचं जे काउन्सिलर बनायचं स्वप्न आहे ते ते पूर्ण करावं तेनी असं मला वाटतं त्याच्यासाठी जी जी तिला मदत लागेल किंबहुना जर बाहेरच्या देशात जायचं असेल तरी पण मी पाठवायला तयार आहे नो प्रॉब्लेम